हिंदवी स् स्वराज्य हा खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या्ची स्थापना केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले व त्याला टिकून ठेवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले होते छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराजासाठी स्वतःचे बलिदान दिले त्यामुळे हे हिंदवी स्वराज्य खूप बलाढ्य व खूप मोठे आहे या हिंदवी स्वराज्यामध्येे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात विविध परंपरा प्रकारचे परंपरा आहेत जसे की आषाडी त्यानंतर नागपंचमी गुढीपाडवा दिवाळी होळी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे सण पण साजरे होतात त्यानंतर विविध प्रकारचे यामध्येे